हां सर सर प्रथमेश पाटील बोलतो आहे सर मला असं घर बांधलं आहे नवीन त्याला होम इंटिरिअरसाठी आम्हाला सर हे पाहिजे होतं बजेट वगैरे ब बजेट तेन पाहिजे होतं सर सर एक मैत माझे मित्र आहे माझा त्याच्या घरी गेलतो मी त्याचं डिजाईन वगैरे तीन बघितलं मी सगळं मग ते मला आवडलं त्यांच्याकडूनच नंबर तुमचा भेटला सर म्हणजे घर घराजवळची मैत्रीण हाय ओ म्हणजे हां हां प्रांजली प्रांजली सर विश्रामबाग सर विश्रामबागमध्ये लेफ्ट साइडला स्फूर्ती चौक हाय की नाही तुमचे ते ग ते आलती तुमचं सगळं ते कस्टमर तीन आलती सर ते करून करून गेलती सर ते अ हां हां हां हां हां तेच तेच तेच तेव्हा ते मी ते घरी बोलवलेले त्यांचं होम पूजा होता तेव्हा गेलतो तेव्हा मी बघितलं मग ते तिथूनच त्यांचा नंबर घेतला मी सर आमचं ते म्हणजे तुम्ही ते घराचं कसं डिजाईन वगैरे केला आहे कापड यूज केला हां पी ओ पी ओ पी धरून सर सगळं पी ओ पी वगैरे पण सगळं पकडून हो हो सगळं का आणि बजेट पण एवढं का नाही आहे सर पाच लाखापर्यंत बजेट आहे त्याच्या आतलं त्याच्या आत बसलं तर ठीक आहे कारण की ऑलरेडी घराला खर्च लई गेला आहे

हां हां हां सर आता घर हां मग सर ते तर म्हणजे ते त्यांचं घर हाय की नाही तिथनं एक पाच गल्ली सोडून सहावी गल्ली आमचीच आहे हां जर तिथं तुम्ही आलात तर मी तुम्हाला तिथं पिकअप करतो तिथं आल्यावर आणि फक्त बेडरूमचं एक करायचं करायचं आहे आणि किचनचं एवढंच आणि हॉलचं

ते पी ओ पी ओ मध्ये पी ओ पीमध्ये ते वगैरे पि ओ पी पि ओ पी

हां हां हां होय काय काय प्रॉब्लेम नाही तुम्ही जेव्हा सांगेन तुम्ही कधी फ्री आहे सांगा मी येतो तेव्हा भेटून जातो बरं बरं मग राहिलेली सगळी माहिती तिथं आल्यावर सांगाणार काय राहिलेली माहिती तिथं आल्यावर सांगत आहे काय सगळं राहिलेली सगळी माहिती जे आता पुढं काय काय करायचं ते कसं करायचं काय करायचं हां हां हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे येतो सर तिथं आल्यावर कॉल करतो तुम्हाला ठीक भेटून जातो ठीक आहे चालते चालते चालते ओके ठेवू काय ओके